मी शेवटचे पुस्तक वाचले ते छत्रपती शंभू राजांवरती अवलंबून होते छावा म्हणून आणि त्यात खरच खूप घेण्यासारख्या गोष्टी दिलेल्या होत्या ते म्हणजे शंभू राजांनी कसं सर्वाइव्ह केलं कसं स्ट्रगल केलं आपली लाईफ सधारणत महिनाभर त्यांना टॉर्चर करत असताना सुद्धा ते कसं जगले आणि त्यांनी शेवटपर्यंत आपल्या तोंडातून काहीच वाचा फोडली नाही ते आपल्या जनतेशी एकनिष्ठ राहील आणि शंभू राजांनी जे काही लढाई केल्या ज्या आजपर्यंत त्यांनी एकही लढाई हरली नाही आणि हे खरंच खूप वाखाणण्या जोगं आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून शिकता येतं की आपल्याला कसं जगलं पाहिजे म्हणजे आता लढाई वगैरे होत नाहीत स्वत वरती फोकसिंग कसं ठेवलं पाहिजे एखादं काम हातात घेतल्यानंतर कसं ते पूर्ण करायचं हे म्हणजे कसं पुर्णत्वात नेलं पाहिजे हे त्या पुस्तकातून मला शिकता आलं